क्रिकेट हा लहानपणापासूनच आवडलेले गेम आहे त्याचं कारण म्हणजे विराट कोहली विराट कोहली कसं खेळतो आहे आम्ही बारीक असल्यापासूनच टी व्हीवर लागत होतं विराट कोहली कसं खेळतो आहे विराट कोहली कोण आहे विराट कोहली काय चीज आहे विराट कोहलीचं असं ते बघणं खेळणं वागणं बोलणं हे आम्ही फॉलो करत आलो आहे आणि विराट कोहली खेळायला म्हणजे आम्ही टी व्हीवरून हलत हलत नाही काय नाही नुसतं त्याचं बघत बसतो आहे बॅटिंग असू दे फिल्डिंग असू दे काय जरी असलं तर आम्ही त्याचं बघत असतो आहे सगळं बॅटिंग बॉलिंग फील्डिंग त्याचं लायफस्टाईल आम्ही बघत असतो आहे जरी तो वन डे खेळू दे टी ट्वेंटी खेळू दे सगळे ए टू झेड बघत असतो आहे आम्ही आणि आम्ही आम्ही जर आम्ही पण जर ग्राउंडवर गेलो तर ग्राउंडवर आम्ही त्याचा शॉट मारायचा प्रयत्न करतो आहे त्याचं असं रमल्यावानी वाटतं आहे की आमा आम्ही पण कुठले तर मॅच खेळवले मोठी मॅच त्यात आम्हाला भारी वाटते जरा तसं फीलिंग तरी येते आहे जरा मस्तपैकी भारी आणि त्याचं बोलणं वागणं सगळं लाईफस्टाईल कशी आहे काय आहे त्याचं तसं वागण्याचा प्रयत्न करत असतो आहे आम्ही विराट कोहलीचं असं मी क्रिकेट खेळत मॅच असली की आम्ही त्याचं पहिला हे करतो आहे नाव वगैरे घेऊन जातो आहे खेळायला त्याचं असं पहिले मॅच शॉ शॉर्टं बघतो आहे शॉर्ट बग मारतो आहे कसा मारतो आहे ते बघतो आहे कसं बोलतो आहे काय करतो आहे कसं डोक लावून सिक्स मारतो आहे फोर मारतो आहे प्लेस करतो आहे कुठं मारतो आहे कसं प्लेयर्स बघून ते कट बीट मारतं आहे सगळं त्याचंच बघतो आहे लाई फिल्डिंग वगैरे डाय मार कॅश पकडून ॲटिट्यूट दाखव तसं थोडं थोडंफार प्रयत्न करतो आहे तर करण्याचा तसं काय जमत नाही पण तसं प्रयत्न करतो आहे आणि भारी वाटतं आहे आम्हाला तसं केल्यानंतर आणि कसं वाटते की जर आम्ही त्याच्यापाशी आहे कुठंतरी असं